माझे आवडते पुस्तक ययाती आहे ययाती हे पुस्तक किंवा हे बुक वि स खांडेकर यांनी लिहिलेले आहे एकोणीशे एकाहत्तरमध्ये या पुस्तकाला ज्ञानपीठ हा पुरस्कार तरीकानी मिळालेला आहे या पुस्तकामध्ये ययाती नावाचा एक राजा आहे आणि तो राजा लहानपणापासून ते त्याचं तारुण्यापर्यंतचा कालखंड त्यामध्ये मांडलेला आहे त्याचं म्हणजे तो बालमन किंवा तारुण्य हे माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं आहे हे या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे वि स खांडेकरांनी तात्कालीन कालखंडातल्या मानवी तरुणाचं चिंतन आणि त्याच्या भावना ज्या आहेत या भावनांना व्यक्त त्या पुस्तकामध्ये केलेला आहे हा तरुण एक राजा असतोय आणि हा राजा झाल्यानंतर किंवा त्याच्या बालप बालवयामध्ये त्याला अनेक त्याच्या त्याला मोठं करण्यामध्ये अनेक स्त्रियांनी आई असेल बहीण असेल अशा अनेकांनी त्याला मोठं करण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्या योगदानामधील त्याच्या ज्या दासी असतील ह्या दासी होशी असतील किंवा अनेक त्याच्या दरबारातली स्त्रिया असतील यांच्या विषयाला त्याला जे आकर्षण आहे हे आकर्षण या पुस्तकामध्ये एक तरुण म्हणून राजाला कशा पद्धतीचं असतं हे त्या पुस्तकामध्ये सांगितलं आहे ययाती या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे तर तारुण्य हे माणसाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा घटक आहे ह्या तारुण्यामध्ये त्या व्यक्तीवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या पडत असतात तशाच प्रकारच्या जबाबदाऱ्या ययातीमध्ये असत्यात त्याला जब त्या पुस्तकामध्ये असतात परंतु ययाती हा राजा आहे हा निस्किम राजा आहे त्याला कोणत्याही प्रकारच्या जबाबदार नाही त्याला एक तो भावनिक चंचल त्या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये कच् कच् ही त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर कच एकीकडे वैराग्य आयुष्य जगणारा कच असेल आणि उपभोग्य संपत्ती शब्द हे भोगणारा ययाती राजा असेल ह्या राजाचं आणि कचचं जीवन ह्या दोघांमध्ये जीवनामध्ये खूप मोठी तफावत या पुस्तकामध्ये वि स खांडेकर यांनी त्या ठिकाणी सांगितलेले आहे म्हणजे एकीकडे वैभव आहे एखादे दिवाळी दसरा सर्व श्रीमंत सण आहेत पैसा गर्भश्रीमंतेकडे हे सर्व झुगारून देऊन अरण्यामध्ये जाऊन तपस्या करतोय म्हणजे वैरागी जीवन पत्करणारा कच हे त ठिकाणी आहे म्हणजे एक प्रकारे माणसाच्या आयुष्यामध्ये असणारं सुख वैभव आणि निरागस्ता असेल किंवा हे लाथाडून देणारा तरुण याची कथा या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे ययाती पुस्तक हे प्रत्येक वाचकाने त्या ठिकाणी वाचलं गेलं पाहिजे आणि मग तारुण्यामध्ये आल्यानंतर आणि वयोवृद्धाकडे झुकल्यानंतर ह्या ययाती राजाच्या मनाची चाललेली चलबिचल आहे हेही टिपण्याचं काम वि स खांडेकर यांनी आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे या ठिकाणी मग आता हे जे पुस्तक आहे या पुस्तक मग आपल्याला काय शिकायला मिळतं शिकायला हे मिळतं की म्हणजे माणसाकडे सुखवैभव असलं तरी त्या ठिकाणी माणसांनी ग ते सुखवैभव किंवा त्या सुख वैभवाचा अहंकार त्या ठिकाणी बाळायला नाही पाहिजे तर कचाप्रमाणे सामान्य जीवन त्या ठिकाणी जगलं पाहिजे हे सुख वैभव कधी ना कधी आपल्याकडून जाणार आहे आणि ते नष्ट होणार आहे ह्याची एक सांगता की ह्याची माहिती ह्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी लेखक वि स खांडेकर यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहे दिलेली आहे सुख आणि दुःख याचा संगम या पुस्तकामध्ये सांगण्याचं काम या ययातीमध्ये वि स खांडेकर यांनी केलेलं आहे